एखादं घटना लिहायची म्हटलात की त्याच्यात विविध पात्रं येतात त्याच्यात सगळ्यात महत्वाचं की तुम्ही समाजात तुम्ही वावरताना तुमचं लक्ष असलं पाहिजे एखाद्या माणसाच्या देहबोलीकडे एखाद्या समाजाच्या संस्कृतीकडे त्यांच्या वागण्याकडे त्यांच्या चालीरितीकडे ते जर असलं तर तुम्ही एखादं सोयीस्कर पात्र जे तुम्हाला तुमच्या नाटकात तुमच्या कथेत अपेक्षित आहे ते तुम्ही लिहू शकता कारण प्रत्येकाच्या मनाचा ठाव येण्यासाठी आधी तो बोलत असतो त्याच्या देहबोलीतुन त्यामुळे तुमचा ऑब्जर्वेशन जे पावर आहे ती खूप चांगली असली पाहिजे एखाद्या गोष्टीकडे बघण्याची म्हणजे तो कसा चालतो आहे तो काय करतो आहे तो कसा हसतो आहे तो एखाद्या गोष्टीवर कसा रिॲक्ट होतो आहे त्याला कोणत्या गोष्टीतनं आनंद मिळतो आहे किंवा त्या समाजात नेमकं काय प्रकारचं वातावरण आहे जर माझा एखादा पात्र एका राजवाड्यात राजघराण्यातला आहे मग राजघराण्यातलं वातावरण कसं असतं त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन काय असतो त्यांच्यात बंधनं कोणती असतात ह्या गोष्टीकडे लेखक म्हणून आधी लेखकाची दृष्टी असणं गरजेचं आहे कारण आजूबाजूचा कळलं की तुम्ही जे मूळ पेरत आहे ते कारण हवा बघितली आजूबाजूची झाडं झुडपं बघितली माती बघितली तर आपलं झाड सुंदर येणार तसं आजूबाजूचं सगळं जर व्यवस्थित ऑबजर्व केलं तर तुम्ही जे लिहीत आहे त्यात तुम्हाला कळेल आणि आपल्या भावना म्हणजे मी माझ्या वैयक्तिक विषयी भावनेविषयी लिहिते तर त्या भावना ओतण्याचा प्रयत्न केला पाहिजे कुठच्याही तो फक्त गेला असं म्हणत नाही तो विचार करत गेला किंवा तो हसत गेला तो त्या फुलाकडे बघत गेला हा भावना त्यात ओतल्या पाहिजेत आणि जेव्हा आपण भावना ओततो तेव्हा पण समोरच्या वाचकाशी कुठेतरी आपलं नातं जोडतो आणि तुम्ही एक उत्तम कलाकृती समोरच्याला देऊ शकता